हां नमस्कार कोण बोलत आहे बरं बरं बरं हो हो हो हो

हां हां हां

बरं बरं म्हणजे दोन तारखेला ना म्हणजे दसऱ्याला म्हणजे बरं अकरा वाजता हो हो निश्चित हो नाही वेळ आहे बरोबर अकरा वाजता सगळं आवरतं येऊ शकतो जेवायच्या वेळेला आपण ए मला वाटतं किती दोन तासाचं आहे किती असेल हा म्हणजे धरून चाला एक वाजेपर्यंत संपेल जास्तीत जास्त ओळख वगैरे हां बरं बर ठीक आहे

हो हो हां अच्छा बरं बरं

अच्छा अच्छा म्हणजे करावके नाही आहे हा प्रकार बरं बरं बरं मी का विचारलं करावकेचं कारण हल्ली करावकेचं फॅड आलेलं आहे जो उठतो तो करावके गात असतो म्हणून म्हटलं बरं बरोबर हां चालू झालं का हो बरोबर आहे ते हो नाही पण प्रत्यक्ष जे लाईव बघायला आणि हे मजा येते ती वेगळी असते एवढ्याचसाठी जरूर येणार बरं ह्याला काही मानधन म्हणजे तिकीट किंवा काय आहे का अच्छा बरं हो नाही ते चांगलंच कार्यक्रम करतात बऱ्याच त्यांचा असतो महिन्यातून एखादा तरी कार्यक्रम मी दोन तीन महिन्यातून एखाद वेळेस जात असतो तिकडे त्यामुळे

दोन जणं आम्ही तरी नक्की येऊ आम्ही हां मित्रामित्रांच्या मी ग्रुपमध्ये पण पाठवतो मला तुम्ही एक काम कराल का एक त्या म्हणजे कार्यक्रमाची काही आर्टवर्क असेल किंवा काय ते पाठवलंत म्हणजे फॉरवर्ड करायला अग्रेषित करायला बरं पडेल

नाही ते बरोबर आहे कमिटेड असलं की बरं असतं फार छान नाही आहे ती परंपरा आहे कोपेनिश्वरमध्ये वगैरे आणि ती लोकांनी पाळली पाहिजे पाच दहा मिनटं ठीक आहे इथे तिथे चालतात पण हो नाही बरोबर आहे नाही येतो आमी दोघेजणं तर येऊ आणि पारंपरिक जी गाणी आहेत ती बघायला एक वेगळीच मजा आहे डफ वगैरे असतात सगळे हेन तेन त्याचा उपयोग नक्की येऊ हां हां हो हो हो भारतीय थोडक्यातली पारंपरिक नक्कीच बघायला आवडेल जरा उत्सुकता वाढली आहे की बाबा काय गाणी घेतील आणि काय नाही असं भेटूया भेटूया पावणे अकराच्या सुमारासच येईन आम्ही येऊ नक्की येऊ म्हणजे पुढची जागा मिळवण्याचा प्रयत्न करू हां होय होय होय येस येस येस येस ठीक आहे ठीक आहे भेटू ओके धन्यवाद बोलवल्याबद्दल चला अच्छा शुभेच्छा आपल्याला